आपल्या राज्यातील शिक्षण व्यवस्था अपुऱ्या असल्याचं मूळ कारण म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचारामुळे आपल्या स राज्यातील बहुतांश महाविद्यालय विद्यालयामध्ये भ्रष्टाचार होतो कारण त्यांना जी ही भेटते शिक्षकांची जी फॅकल्टी असते ती अपुऱ्या दर्जाची किंवा अंडर क्वालिफाईड टीचर्स भेटतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास कुठे ना कुठे ते खुंटतो आणि विद्यार्थ्यांना आजकाल तंत्रज्ञानाचा उपयोग बहुतांश म ह्याच्यामध्ये क करू लागले आहेत खरं त्याचे प्रमाण वाढवल्यावरच आपल्याला त्याचा फायदा दिसून येणार आहे आजकालच्या युगामध्ये आपल्याला सर्व टेक्नो सेबी म्हणतात खरं टेक्नॉ सेबी आपण खरंच आहोत का याच्यावर विचार करण्याची बाब आहे किंवा आपण त्या सर्व गोष्टींना चांगल्यारीत्या हाताळणे ही काळाची गरज आहे शिक्षणव्यवस्थापनेने ह्याच्यावर आपलं भरपूर च चांगलं मदत करतात खरं परंतु भ्रष्टाचारामुळे कुठे ना कुठे तर आपण अपुरे पडत आहोत